हां मेडटेशन म्हणजे मनाला शांत ठेवायसाठी जे दुनियाभरची दिवसाभरची जी टेंशन आहे ती या योगामुळे इतकं चांगल्यापणी होऊन जाते सगळं आपलं स्वास्थ्यसुद्धा स्वस्थ राहते आणि टेंशन वगैरे सगळी काही गोष्ट येत नाही आणि तसं म्हटलं तर मग दिमागसुद्धा शांत राहतो मनुष्याचा आणि ते दिवसभर मग चांगले वागतात चांगली कामं करतात आणि त्यांचा स्व स्वास्थ्य सुद्धा चांगला राहतो